आमच्या महाराष्ट्र राज्यातील प्रादेशिक बोलींपेक्षा मराठी भाषा ही थोडी वेगळीच स्वरूपाची येते कारण जे आम्ही ग्रामीण भागामधले राहणारे विदर्भातील लोक जे भाषा बोलतो ते म्हणजे थोडी जुळवाजुळव या पद्धतीची असते याच्यामध्ये खूपच म्हणजे साधी आणि सोपी बोलली जाणारी भाषा असते ते म्हणजे शॉर्टकटमध्ये बोलतात आपले प्रादेशिक बोली भाषा आणि जे पुस्तक लिखीत जी भाषा असते जी म्हणजे मराठी भाषा आहे ती थोडी डिफरंट आहे त्याच्यामुळे आपल्याकडचे लोक तिला तेवढं वापरत नाही आणि जे आपले जे प्रादेशिक शब्द आहेत इकडे ये तिकडं जा अशा प्रकारची भाषाही आपल्याकडे बोलली जाते